मी एकदा जो रनिंग स्पर्धा असते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होता तो माझा अनुभव खूपच छान होता रनिंग जर आपण कोणतं कॉम्पिटिटे स्पर्धाकरता आपण पार्टिसिपेट करतो तर आपल्याला रनिंग हवी जर आपण गोरमेंट जॉबकरता आपण कुठं पार्टिसिपेट करायला गेलो तर आपली रनिंग चेक करतात